रायगड जिल्हयाचा विस्तार बगता रायगड जिल्ह्यामध्ये अनेक प्रमुख ठिकाणी तसेच इतर गाव आणि गावठाणच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स क्लिनिक्स आणि फार्मसीस आहेत पण इतर गावाच्या जवळ सुद्धा प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा काही ठिकाणी आहेत येथील मूळ लोकांना अतिशय र योग्य आणि कमीतकमी खर्चामध्ये त्यांच्या आरोग्य सेवेचं निवारण करण्यासाठी येथील व्यवस्था तत्पर आहे कोविडच्या काळात रुग्णालयांनी एकदम म्हणजे युद्धपातळीवर काम केलं जे जेणेकरून इथल्या प्रत् कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये त्याचबरोबर कोविडचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी ही विशेष काळजी घेण्यात आली होती येथील सगळं मेडिकल जस सु सुविधावाल्यानी खूप काळजी घेऊन काम केले